मी तुम्हाला माहिती देऊ शकते आणि मी म्हणजे मराठी भाषा शिकली तर नाही इतकंसंपण आमचं म्हणजे शिकायचं कामच नाही झालं मी मराठीच बोलते आणि मला मराठी भाषा बोलायला खूप आवडते आता मराठी भाषा बोली म्हणजे की अशी म्हणजे म्हणजे आमच्या गावकडे कशी बोलतात ओ जेवलास काय रे कुठं चालला हां आ फिरायला चालला काय चल जा घरी जा पटकन म्हणजे असे बोलतात आणि शहरांमध्ये कसं शुद्ध बोलतात का कुठं जात आहेस कुठं जात आहेस आणि काय करत आहेस असं बोली बोलतात शहरांमध्ये आणि गावांकडे म्हणजे आता गावांकडे तुम्ही तर सांगितलंच आहे ना पहिले कशी भाषा बोलतात तर मग जास्तच मला तर म्हणजे गावाकडची भाषा बोलायला आवडते पण आपण म्हणजे आता शहरांमध्ये जातो तर जिथं जी भाषा आहे मग बोलल्या जाते तिथं ती भाषा मी वापरते